मला आता मी आत्ता एलजीचं वॉशिंग मशीन घेतलेलं आहे ते साडे सात लीटरचं आहे आणि त्याच्यात साडे सात किलो कपडे बसतात आणि त्याची क्वालिटी खूप छान आहे हायड्रोलिक हायड्रोलिक त्याचा दरवाजा आहे आणि त्यामध्ये कपडे इझिली पूर्ण चांगल्या प्रकारे धुतले जातात आणि त्याची क्वालिटी खूप छान आहे मला एलजीचे वॉशिंग मशीन खूप आवडलं